जे माझ्या घरात नेहमी जेवण बनतं त्याच्याही व्यतिरिक्त मिनी दुसऱ्या खानपानाच्या आणि रेसिपीज ट्राय केल्या आहेत जसं की मी इटालियन फूड असू किंवा अजूनही कुठलं सिंधी फूड असु मी ते सगळं बनवलं आहे इटालियनमध्ये जर बोलायला गेलं ना तर मी नूडल्स पास्ता हे सगळं कसं आजकाल सगळं सगळ्यांना कसं हे जास्त करून आवडतं म्हणून मी एकदम ते रेड सॉस पास्ता शी सॉस पास्ता हे मी खूप ट्राय केलं आहे तर ते केलेलं ना जेव्हा पहिल्यांदा मी त्याचा करायचा प्रयत्न केला मला वाटलं चांगलं नाही होणार पण जेव्हा सगळ्यांनी त्याची चव घेऊन बघितली ना तर ती खरंच अत्यंत खूप भारी लागलं होतं टेस्ट त्याची म्हणजे असंय की आपण आपल्या पद्धतीचं जे नेहमी जेवण करतोच पण कधी कसं जरा नवीनही नवीन वस्तू पण आपल्याला काही त्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मी असं तर खूप सारं असं बनवल्या आहेत पण मी मला जास्त करून तर मी आपलं ते इटालियन आणि सिंधी फूड सिंधी फूडमधून जर मी तुम्हाला सांगितलं गेलं ना तर मी डाल पक्क्वान बनवते किंवा बटर पापडी बटर पापडी कशी झटपट बनते घरात ती ॲवेलेबल पण असते कधी तरी बटर ते आपण बटरच्या जरीयेनी लगेच असं कोण पाहुणे आले अचानक तर ते बटर पापडी आपण कसं सहज बनवू शकतो म्हणून ते एक मी एक बटर पापडी पण जास्त बनवतेच आणि अजून तर मी असे खूपच म्हणजे केल्या आहे आणि बाकीचे जे पदार्थ होते ना माझे मी अजून कुठलं कुठलं बनवलं आहे माझ्या खानपिन्याच्या वैशिष्ट्यशिवाय तर मी हे रसगुल्ला पण बनवला आहे म्हणजे ते जास्त का नाय बेंगॉली साइडमध्ये जास्त फेमस असतो ते आपल्या मध्ये बोलतात रसगुल्ला पण ते त्यांच्या साइडमधून रशगुल्ला बोलतात ते रशगुल्ला पण मिनी ट्राय केला आहे माझ्या घरात पण त्याचेही चव मला खूप जास्त अत्यंत आवडला म्हणजे पहिल्यांदाच केला होता पण मी ते खूप भारी झालं होतं